हॅलो हां श्रीगणेश कॅब ड्रायव कॅब प्र हे बोलतो आहे हां सर बोलाना पुढे हां सर ह्या बाबतीत तुम्ही बरोबर जागेला फोन केला आहे आम्हाला कॅ ट्यूरीससाठी कॅब अवेलेबल आहे इथे सर आ सध्या तर अवेलेबल आहेत हो सर हो सर सांगलीत असे खूप टुरिस्ट प्लेसेस आहेत ज्याना तुम्ही भेट देऊ शकता आणि आमचे कॅब ड्रायव्हरपण तुम्हाला सजेस्ट करतील वेगवेगळे प्लेसेस जसं की बघितलं तर गणेश मंदिर आहे नंतर फेमस वालचंद कॉलेज नाहीतर कृष्णाचं माईघाट हरिपूर राजवाडा असे खूप जागे इथ जर दिवसभर आहे ना पाहिजे असेल तर आहे अवेलेबल आहेत सगळ्या हो सर सहा जण असेल तर इनोवा आहे सर ते तुमचं म्हणजे किती किती लोकेशन किती कुठं कुठं जाणार त्याच्यामनाने असेल सर हो सर हां पॅकेज वगैरे आहे सं म्हणजे इंटरसिटी पॅकेज म्हणून आहे म्हणजे ज्याच्यात सिटीतल्या सिटीत जसे गणेश मंदिर माईघाट हरिपूर वा राजवाडा हे ज्या प्लेसेस आहे ना जवळच्याजवळ सिटीतल्या सिटीत ती फिरवण्यासाठी पॅकेज आहे एक दीड हजाराचं पॅकेज आहे सहा जणांचं

हो सर हायजेनिक आणि सेफ्टीसाठी आमची एजन्सी एकदम बेस्ट आहे आणि आम्ही त तुमची सेफ्टी आमच्यासाठी चांगलीच आहे सर धन्यवाद सर ह्याच्यासाठी पण तुम्ही सांगू शकता म्हणजे तुम्हाला कुठला पॅकेज पाहिजेल वगैरे जर इंटरसिटी बघितला असेल तर तो दीड हजाराचा पॅकेज आहे जर तुम्हाला सांगलीतल्या सहा प्लेसेस घुमवले जातील आणि जर आउट ऑफ सिटी जर अजून बघायचे असेल सांगली पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये तर ते सहा हजार ते सात हजारमध्ये आहे

आत्ता सर सध्या तर आता डिस्काउंट चालू होणार आहे थोड्याच दिवसांनी पण आत्ता सध्या तर अवेलेबल नाही सर तरी पण मी एकदा चेक करतो एजन्सीकडून डिस्काउंट काय आहे काय अवेलेबल हे तुम्ही सहा जण असेल सहा जण असतील तर डिस्काउंट आहे ठीक आहे सर तुम्ही सांगा कधी कॉल करा ठीक आहे ठीक आहे सर श्रीगणेश कॅब एजेन्सीला कॉन्टॅक्ट केल्याबद्दल धन्यवाद सर